दीड महिन्याआधी मीनं एक लॅपटॉप घेतला होता तो लॅपटॉप तर स्टार्टिंगमध्ये खूप चांगला चालला मग त्याच्यामध्ये नाही का खूप सारे प्रॉब्लेम्स आले जसं तो लॅपटॉप कधी कधी वर्किंग करता करताच हँग मारते कधी शटडाउनच होऊन जाते तर माउस पण मिळाला आहे तर माउसमध्ये ते सेल टाकावं लागते तर सेल कधी कधी लागतच नाही तर माउसचं लाईट जळतच नाही तो कनेक्टच नाही होत कधी तो हेडफोन पण लावला तर हेडफोनचे ते वायर आहे ते पण लूज झालेले आहे इतका लवकर म्हणा मी घेतला आणि त्याच्यामध्ये खूप सारे फॉल्ट पण निघत आहेत त्याचा तो लॅपटॉप हँग मारते त्याला खूप अपडेट करावं लागते त्याचं जे लाईट कीबोर्ड लाईट आहे ते पण बंद चालू होत रहाते कोणते कोणते कीबोर्डचे बटण जे कोबोर्ड एक्सट्रा कीबोर्ड मला मिळाला होता त्याचे बटण पण तुटलेले आहेत आता तो लॅपटॉप यूज केल्यावर मला असं खूप अखरल्यासारखा वाटते कमी रेटात पण मिळ कमी रेटात मिळाला पण कधी कधी असं वाटते का तो खूप अखरला कारण त्याला मी जितक्या पैशात तो घेतला होता त्याच्यापेक्षा जास्त पैसे तर मी त्याला लावत आहे सुधरवायला तर मला तो लॅपटॉप खूप अखरला